तर वाशिम हे आत्ताचे नाव आहे परंतु वाशिमला जुने नाव वत्सगुल्म आहे कारण वाशिममधे किंवा जे वाशिम जे काय म्हणतात त्याला जागा आहे किंवा जे ठिकाण आहे तर इथे एक वत्सगुल्म नावाचा एक हे जे वत्सगुल्म नाव आहे हे एका राजाने दिलेलं आहे आणि त्या राजाचं नाव होतं वाकाटक राजे असं नाव होतं तर ती ही एक गोष्ट सांगतात म्हणजे काय म्हणतात त्याला हंड्रेड पर्सेंट शुअर मी सांगू शकत नाही की कन्फर्म आहे परंतु मी आता एवढे दिवस झाले राहतो वाशिमला तर असं ऐकलेलंय बाहेरून की वाकाटक राजे होते त्यांनी ह्या वाशिम जिल्ह्याला वत्सगुल्म हे नाव दिलेलं होतं तर हे असं वाशिम जिल्ह्याचा इतिहास मला थोडाफार माहिती आहे जास्त करून माहिती नाही आता स्थानिक कथा आख्यायिका सांस्कृतिक महत्व आणि इतिहास तर वाशिम जिल्ह्यामधे लोणार सरोवर आहे तर जगातील एक उल्कापाती पाण्याचे सरोवर म्हणून लोणार सरोवराचा उल्लेख आहे आणि ते जगामध्ये त्याचं नाव आहे असं ते सरोवर आहे आणि जास्त प्रमाणात वा वाशिममधे म्हणजे मनोरंजनासाठी जास्त ठिकाण नाही आहेत कारण वाशिम एक छोटा जिल्हा आहे त्यामुळे इथे जास्त फॅसिलि अव्हेलेबल नाही आणि महाराष्ट्रातील काय म्हणतात त्याला मागासलेला विभाग म्हणून सुद्धा वाशिम जिल्हा काय म्हणतात वाशिम जिल्हा ठरलेला आहे त्यामुळे इथे जास्त फॅसिलिटी नाही परंतु लोणार सरोवर हे वा जगातील काय म्हणतात जगामधे सगळ्यात जास्त ओरोक उल्कापाती पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते फक्त एवढीच इथे आख्यायिका माहिती आहे